राज्यातील कला व हस्तकौशल्य क्षेत्र हे आस्वाद घेता येण्यासारखं एक मोठं क्षेत्र आहे हस्तकौशल्य किंवा कोणत्याही कलाक्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तीला का आपले कौशल्य दाखवत असताना अनेक प्रकारे कौशल्य दाखवता येतं याच्यासाठी त्याला शिक्षण घेण्याची आवश्यकता ही गरजेची आहे ही शिक घेत असताना मिळणारं अनुदान हे प्रत्येक विद्यार्थ्यामागं किंवा प्रत्येक संस्थेमागं अनुदान मिळत जातं आणि वेगवेगळ्या सवलती ह्या प्राप्त होत असतात ह्या सवलती मिळत असताना मागासवर्गीय किंवा आदिवासी लोकांना ह्याचं अनुदान व सवलत ही मोठ्या प्रमाणावर मिळत असते आणि ही घेतल्यानंतर आदिवासी क्षेत्रातील लोक हे आपल्या कलेचा म्हणजे ज्या जी कला जी आदिवासी परंपरेनुसार चालत आलेली आहे या कलेला आज अतिशय चांगले राजमान्यता लोकमान्यता मिळते आहे त्यानुसार ती कला अवगत करून घेऊन ती कला विकसित करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान हे दिलं जातं ह्या अनुदानानंतर ह्या मग ह्या तयार केलेल्या वस्तू या सवलतीच्या दरामध्ये शासनाच्या माध्यमातून ह्या विक्रीसाठी ठेवल्या जातात आणि ह्या ठेवत असताना त्या करण्यासाठी लागणारी कुशलता ती करण्यासाठी लागणारी कष्ट त्यासाठी लागणारी श्रम आणि त्यासाठी लागणारी साहित्य ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्षमता करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे सरकारतर्फे घेतले जातात आणि ह्यामुळेच अशा प्रकारच्या कला ह्या आता अद्ययावत कला होऊन अखिल व जागतिक पातळीवरती एक आपल्या परंपरेचा किंवा राज्यातील एक कलेचा एक ठसा उमटवत आहेत आणि ह्यामुळेच ह्या कला ह्या कौशल्य कला आणि कौशल्य कलेबरोबरच पोट भरण्यासाठी किंवा चरितार्थाचं साधन निर्माण करण्यासाठी म्हणून ह्या कलेचा वापर हा अनेक व्यक्ती करत आहेत आणि ह्यामुळेच ह्या कलांना योग्य प्रकारणात अनुदानही उपलब्ध आहे वेगळ्या वेगळ्या सवलतीही दिल्या जात आहेत आणि तळागाळातल्या व्यक्तींना ह्याच्यामधून मोठ्या प्रमाणाात प्रोत्साहन मिळून त्यांची क्षमता वाढवून त्यांची कार्यक्षमता वाढवून त्यांची मानसिकता वाढवून त्यांना ज्या त्यांंनी तयार केलेल्या वस्तू किंवा त्यांची कला हे जागतिक पातळील्यावरती लोकांच्यासमोर प्रसारित करणं लोकांच्यासमोर ठेवणं आणि त्याचा विस्तार वि विचारविस्तार करणं हे शासनांना अवलंबलेलं आहे त्यामुळं ने ह्या समस्या हे आता समस्या राहिलेल्या नसून हे आज एक आव्हान राहिलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं जे लोक ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत आहेत आज ते चांगल्या प्रकारे आर्थिक सबल झालेले आहेत त्यांची कला ही तेवढ्या प्रमाणात समृद्ध झालेली आहे आणि ही विकसित झालेली कला आज अनेक प्रकारच्या महाविद्यालयातून अनेक प्रकारच्या शिक्षण संस्थेमधून एक विशेष कला म्हणून शिकवली जाते असा हा आता बदल घडतो आहे त्यामुळं या मिळणाऱ्या क्षमतेत ह्यामध्ये क्षमतेसाठी क वेगवेगळे तयार केलेले कार्यक्रम मिळणारं अनुदान त्या मिळणारी सवलत ही मोठ्या प्रमाणावर घेऊन लोक चांगल्या प्रकारे आपला विकास करत आहेत आणि राज्यातील कलाकौशल्य व हस्तकौशल्य क्षेत्र हे छान प्रकारे विकसित झालेले दिसून येत आहे